हो माझी एक आवडती पुस्तक मालिका आहे ती म्हणजे हॅरी पॉटर हॅरी पॉटर ही जे के रोलिंग ह्या ब्रिटिश लेखिकेने तयार केलेली सात कादंबऱ्यांची शृंखला आहे ह्याच्यामध्ये खरं तर काल्पनिक कथानक आहे आणि याच्यात हॅरी पॉटर हा एक जादूगार मुलगा आपला मित्र जॉन विजली आणि मैत्रीण हर्माइनी ग्रेंजर ह्यांच्यासोबत हॉगर्ड्स जादू आणि तंत्रविद्यालयामध्ये शिक्षण घेत असतो आणि ह्या ज्या युनिवर्सिटी असते ती त्यामध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीचे जादू वगैरे शिकायला दाखवायला मिळतात त्या ॲक्च्युली ते असं आहे की तुम्ही त्या विश्वात अगदी रमून जातात इतकं सुंदर त्या पद्धतीने लेखिकेने वर्णन केलेलं आहे त्याचं आणि त्याच्यामध्ये त्या मुलाच्या म्हणजे हॅरी पॉटरच्या त्याच्या सहसाची त्याची जादूकौशल्याची एक वेगळीच झलक आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळते आणि त्याच्यामध्ये एक आपण जसं म्हणतो की फिल्ममध्ये असं विलन असतो तसं एक दुष्ट जादूगार आहे त्याचं नाव असतं वॉर्ल्डमॉट लॉर्ड वॉर्ल्डमॉट तर त्याच्यासोबत त्याची एक लढत होते आणि ह्या लढतीचं वर्णन पूर्ण त्यांनी त्या सात कादंबऱ्यांच्या मालिकेमध्ये केलेलं आहे आणि याच्यामध्ये त्या काही म्हणजे ह्याच्यावरच त्यांचं फ फिल्मची सिरीज पण आलेली आहे पण मला खरं तर पुस्तक वाचायला जरा जास्त मजा येते कारण की त्याच्यामध्ये लेखिकेनी अगदी बारीक बारकाव्यानी एकेक गोष्ट आणि ते जादू कसे होतात ते असं आपल्या इमॅजिनेशनला ते म्हणजे आपण म्हणतो ना की ते इमॅजिन करून आपल्याला अजून छान वाटतं म्हणजे ते फिल्म बघून पण वेगळा पद्धतीचा आनंद मिळतो तसंच वाचून वेगळ्या पद्धतीचा आनंद मिळतो असं मला वाटतं